मी रांगोळी प्रदर्शन त्याच्यानंतर पेंटिंग्स प्रदर्शन बघितलेले आहेत मला अशा प्रदर्शनाला भेटी द्यायला खूप आवडतात त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे कारण त्यांना एक दिवसाचा वेळ दिला जातो आणि त्या वेळात त्यांना ती रांगोळी म्हणा किवा ते पेंटिंग म्हणा पूर्ण करायचं असतं काही ठिकाणी विषय दिलेला असतो काही ठिकाणी तुमच्या चॉईसने तुम्ही ते काढायचं असतं ते तहानभूक झोप ह्या गोष्टी विसरून ते चित्र किंवा ते पेंटिंग पूर्ण करत असतात तेव्हा त्यांची मानसिकता काय असेल याबद्दल मला खूपच कुतुहल वाटतं आणि त्यांच्या त्या पेशन्सबद्दल त्याच्या त्यांच्या सहनशीलतेबद्दल मला त्यांचं खूप कौतुक वाटतं त्यामुळे अशा ठिकाणी प्रदर्शन बघण्याचा माझा अनुभव खूपच सुंदर आहे यामुळे खूप ओळखी होतात आणि आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्या कलेविषयी जाणून घेता येतं आणि त्यांचं कौतुक करता येतं आणि ती गोष्ट आपल्यालाही येत असेल तर काही बारकावे त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी या साऱ्या गोष्टी कळतात त्यामुळे हा अनुभव काही वेळेला वर्णनच करता येत नाही म्हणजे डोळ्यांंचं पारणं फिटावं इतके सुंदर सुंदर तिथं रांगोळ्या काढलेल्या असतात पेंटिंग्ज असतात म्हणजे मी मुख्यतः ह्या दोन प्रदर्शनांना भेट दिलेली आहे त्यामुळे मी त्याबद्दल सांगू शकते आणि अवश्य लोकांनी अशी प्रदर्शनं बघायला जावी असं मी सुचवेन कारण त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच असतं आणि शेवटी एखाद्या कलाकाराला कौतुकाची थापच हवी असते जेणेकरून त्याला पुन्हा एक नवीन ऊर्जा मिळते आणि त्या नवीन ऊर्जेने तो काम करत राहतो आणि अशा प्रदर्शनामध्ये भाग घेत राहतो आणि त्याची कला सादर करतो